हॅलो हां गिते सर बोलताय का हो सर मी स्मिता राहने मी बार्शी इथून बोलते हो मी काही दिवसांपूर्वी रेल्वेचे तिकीट बुक केलेले होते हो तीन तिकिटे होती आमची दोन लेडीज अँड एक जेंट्स हो तर सर मी बार्शी ते मुंबई ही तीन तिकिटे बुक केलेली होती परंतु काही कारणस्तव आमचा निर्णय बदललेला आहे हो आणि मला बार्शी ते मुंबई हे तिकीट नाही पाहिजे आता बार्शी ते नाशिक हे तिकीट पाहिजे होते मला हो आणि त्यासाठी मी विनंती अर्ज केलेला आहे सर परंतु मला अजूनपर्यंत त्याची काही निश्चित माहिती नाही मिळालेली तो विनंती अर्ज माझा पास झाला की नाही ते हो सर विनंती अर्ज आय डी का हो एकवीस छप्पन्न आणि माझा वापरकर्ता आय डी पस्तीस त्रेचाळीस हो आणि अजून दुसरा एक वापरकर्ता आय डी आहे दुसऱ्या तिकिटाचा तर तो आहे पस्तीस छप्पन्न आणि तिसरा वापरकर्ता आय डी आहे पस्तीस बा बेचाळीस आहे बेचाळीस हो सर हो तुम्ही मला तेवढी माहिती द्याल का माझा तिकीट बदलाचा अर्ज हा पाास झालेला आहे की नाही हो सर मला बार्शी ते नाशिक हेच तिकीट पाहिजे मी त्यासाठी अर्ज केला आहे ना तो पास झाला की नाही ते मला त्याची माहिती हवी होती हो सर ओके सर थँक्यू सर